मी मराठी भाषेमध्ये बोलतो मराठी भाषा ही आमच्या इकडे काही भागांमध्ये आठीतेठी बोलत्यात काही भागांमध्ये मला तुला बोलतात काही भाषा वेगवेगळ्या स्वरूपात राहतात आमच्याकडची भाषा वेगळी आहे प्रत्येक गावाकडच्या अलग अलग घाटाखाली अलग माराठ्या म्हणजे चिखलीकडे अलग मेखलकडं अलग जालनाकडची भाषा अलग आहे खामगावकडची भाषा अलग आहे अशा भरपूर भाज्या भाषा अलग अलग आहे पण आमची मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीनं सगळीकडं राहतातच पण आमची भाषा वेगळी आहे मलाही आमच्या भाषेचा अभिमान आहे